नमस्कार मराठी भाषा माझी मातृभाषा असल्याने ती इतर भाषांच्या तुलनेत मला जास्त जवळची वाटते किंवा जास्त आपलीशी वाटते कारण ती माझी रोजची व्यवहाराची भाषा आहे ती माझी संवादाची भाषा आहे त्याच भाषेत मी इतरांशी संवाद उत्तम प्रकारे करते आणि मुळात मी विचारच माझ्या मराठी भाषेत करते माझ्या मातृभाषेत करते माझ्या मनातले जे विचार आहेत ते मी माझ्या मातृभाषेत अगदी स्पष्टपणे मांडू शकते किंवा मी मला स्वप्नं पडतात तीसुद्धा मराठी भाषेतच पडतात कारण ती माझ्या अगदी जवळची भाषा आहे कारण इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषेत मी अधिक चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होऊ शकते असं मला वाटतं आणि मराठी भाषेचा एक स्वतःचं असं एक सौंदर्य आहे स्वतःची एक अशी लय आहे त्यातले अलंकार असतील किंवा अलंकारिक शब्द असतील त्याच्या विविध बोलीसुद्धा आहेत आणि त्यासुद्धा बऱ्यापैकी मला अवगत आहेत त्यामध्ये कोकणी असेल पुणेरी असेल माणदेशी असेल खानदेशी असेल अहिराणी असेल तशीच सातारी पश्चिम महाराष्ट्रातली सातारी बोली ही माझी स्वतःची बोली आहे अन् त्यातून मी नेहमी व्यक्त होत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी ही माझी मातृभाषा असल्याने किंवा लहानपणापासून माझ्या ओळखीची असल्यामुळे लहानपणापासूनच मला वाचनाची आवड असलेली आणि मराठीतली जी अस्सल दर्जेदार साहित्य आहे ते मला मराठी भाषेतील साहित्य मूल्य किंवा वाङ्मय मूल्य याचा अभ्यास करता आला आणि मराठीतले दर्जेदार साहित्य मला वाचता आले त्या साहित्याशी माझी छान चांगल्या पद्धतीने ओळख माझी झाली तसंच इतर भाषांच्या तुलनेत मराठी भाषा ही जास्त मला रांगडी आणि परखड वाटते म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे इंग्रजी भाषा ही सौजन्याची भाषा आहे असं मला वाटतं कारण आपण जे नेहमी जे वापरातले शब्द आहेत आपल्या दैनंदिन वापरातले जे शब्द आहेत उदाहरणार्थ गुड मॉर्निंग असतील थँक यू असतील मे आय कम इन वेलकम हे जे शब्द असतील म्हणजे जे आपण सौजन्याने वापरतो शब्द ते इंग्रजी भाषेतून आपल्या भाषेत आलेले दिसतात किंवा इंग्रजी भाषेचा त्याच्यावर प्रभाव असलेला दिसतो आणि हे शिष्टाचार शिष्टाचारदर्शक शब्द आहेत ते मराठीत तुलनेनं जास्त पाहायला मिळतात आणि ह्याचं एक मला असं काय वाटतं की एक कारण असावं ते कारण म्हणजे की मराठी भाषा मुळातच परखड आणि रांगडी आहे त्याच्यात असे शिष्टाचारदर्शक असे शब्द नाहीत आणि असले तरी आपण तसा आपल्या बोलीत जास्तीत जास्त वापर करत नाही किंवा मी आत येऊ का असं म्हणत आपण डायरेक्ट कसं म्हणतो ये की यात

म्हणजे आपल्या भाषेत आपण त्या शिष्टाचारदर्शक शब्दांचा जास्त वापर करत नाही आणि तुलनेने आपण इंग्रजी भाषेचा त्याच्यात वापर करतो त्यामुळेच मला असं वाटतं मराठी भाषा ही मुळात सौजन्याची भाषा नाही ती एकदम जास्त रांगडी आणि ती परखड असलेली भाषा आहे त्यामुळं मला इतर भाषांपेक्षा माझी मातृभाषा जी असली आहे मराठी भाषा ती जास्त आवडते ती जास्त जवळ वाटते आणि मी सहजपणे त्यातून अभिव्यक्त स्वतःला करत असते धन्यवाद